हॅलो सर मी इथे गुजरात टुरिस्ट आहे गुजरातवरुन आली आहे मी सर गुजरात माझे मित्राने सांगितलं होते इकडे खूप चांगले सीफूड भेटता मला तुम्ही मणी

हालो

हॅलो सॉरी सर इकडे आवाज ब्रेक झाला होता माझ्या मित्रानी सांगितलं होतं इकडे खुद खूप चांगले सीफूड भेटता मला तुम्ही काही हो सर मला तुम्ही कवी सांगू शकता का थोडा माहिती सीफूडबद्दल हो सांगा ना

हो तुम्ही ही मांदेलीबद्दल थोडे सांगू शकता का

हो सांगा ना

हो सांगा ना हो आहे आहे सांगा तुम्ही

हो माहीत आहे हो सांगा ना ठाणे जिल्हा नियर बाय कोलन बीच हो ओके चालेल ऑनलाईन पण आहे हो चालेल थँक्यू